हॅलो सर हॅलो तुम्ही प्रतिक बागडे सर बोलत आहे का ह हॅलो सर मी आजतक न्यूजमधून आले मला ॲक्चुअली तुमचा इंटरव्यू हवा होता फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग सर मला सर तुम्ही तुमच्या फील्डबद्दल वगैरे थोडी माहिती देऊ शकता का तुम्ही तुमच्या फील्डबद्दल सांगा म्हणजे तुम्ही ही जे फील्ड का निवडली करियर बनवण्यासाठी पण तुम्हाला क्रिकेटची लहानपणापासून आवड होती का म्हणजे तुम्ही क्रिकेट ही फील्ड का निवडली हं तुम्हाला आता तुम्ही आता एवढ्या मोठ्या पोस्टला खेळत आहे एवढ्या मोठ्या स्टेडियमला खेळत आहे मग तुम्हाला आता इथंपर्यंत पोचण्यासाठी काय स्ट्रगल करावा लागला की तुमच्या लाईफमध्ये कुठले प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं

हां अजून तुम्ही आता इथं या पोस्टला आहात इंटरनॅशनल लेवलला खेळत आहे मग तुम्हाला कसं वाटतं इथे स्ट स्टेडियमवर तुम्हाला खेळताना काय फील येतो

ओके थँक्यू सर तुमच्या इंटरव्यूसाठी सर थँक्यू हॅव अ नाइस हॅव अ नाइस डे सर